माझी स्वतःची बाग आहे माझ्या पतिदेवांमुळे मला याच्यात काय भेटली प्रेरणा भेटली मला स्वतःला मग इच्छा नाही आहे पण प्रतिदेव पतिदेव प्रेरित करतात त्याच्यामुळे मी त्यांची नियमित निगा राखते माळ्याला बोलवते त्याला नियमित स्वच्छता करते नियमित पाणी देते असं मी करते